हा हॅलो हां संगीता बोलताय तुम्ही टेलर मला आहे ना माझ्या भावाचं लग्न आहे तर एक सूट आहे ना माझा थोडासा तो कमी करायचाय आणि काही ठिकाणी वाढवायचा आहे तर यासाठी चार दिवसावर लग्न आहे भावाचं तर तुमच्याकडं होऊ शकेल आलटर आणि तुम्हाला कधी वेळ आहे चार दिवसांनी आहे लग्न काही ठिकाणी तो उसवला आहे पण काही ठिकाणी शिलाई मारावं लागेल उसवला काही ठिकाणी थोडासा वाढावावं लागेल कमी काय ठिकाणी कमी करायचं आल्टर मी संध्याकाळी येऊ आठ वाजता सकाळी नाही वेळ बरं हां चालेल सातपर्यंत हो हो चालेल चालेल होय होय होय होय आणि व्यवस्थित करून द्या पण लग लग्न आहे त्याच्यामुळे जरा टायमिंगमध्ये द्या व्यवस्थित करून हां लग्न मुंबईला आहे होय होय तीन दिवसात होय आणि त्याचे त्याचे पैसे वगैरे किती होतील काय होय होय होय हा घालूनच बघावं लागेल बरोबर तुमचे कारागीर किती वाजेपर्यंत असतात दुकानात कारागीर किती वाजेपर्यंत दुकानात असतात हां अच्छा अच्छा बरं बरं चालेल चालेल हां हां येतो घेऊन मग हां कधी येऊ ओ आज संध्याकाळी येऊ होय होय संध्याकाळी येतो मग आज कसं जमतं आहे त्याच्याप्रमाणे सात वाजेपर्यंत यायचा प्रयत्न करतो होय होय हो हो चाल नाही येतो मग आल्याबरोबर चालेल हो हो ठेवा